नमस्कार आम्हाला ग्रामीण भागात सामुदायिक केंद्र घालण्याचा विचार आम्ही करत आहोत तर उभं करणार आहोत तर आम्हाला तुम्ही स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्याल का शिवाय त्याच्यासाठी आम्हाला पाण्याच्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून तुम्ही द्या आणि त्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी किती विधी लागणार आहे किती मुली लावू शकतो असे ला ते आमाला सांगा तुम्ही केले आणि आम्हाला ज्या प्रकल्पाचं उद्दिष्ट हे आहे की आमच्या प्रकल्पातून सर्व ग्रामीन गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देन्याचा आमचा म्हणजे आमचं एक प्रकारचं उद्दिष्ट आहे तसेच ह्या आमच्या प्रकल्पच्या उद्दिष्टावर म्हणजे कोणते कोणती आम्हाला शासकीय किंवा सांस्कृतिक योजना तसं सहभाग करून घ्यायचा आहे तर कोणते शासकीय योजना असतील तर छान आम्हाला सांगा तसेच पाणी पुरवठा तर आम्हाला इथून आम्हाला स्वच्छ पाणी लागणार आहे याच्यासाठी तर हे स्वच्छ पाणी आम्हाला कुठून तुम्ही देणार उपलब्ध करून ते कशाप्रकारे इथपर्यंत तुम्ही आम्हाला आणून कशाप्रकारे एकपर्यंत तुम्ही आम्हाला आढून द्याल शिवाय त्यासाठी लागणारा विधि हा विधि असेल ठराविक प्रमाणात किती पाहिजे आये उपलब्ध आला म्हणजे स सरकार कडून आम्हाला किती त्याची मदत होऊ शकते आणि किंवा आम्हाला शाश्वत जीवता म्हणजे रोजगाराची संधी आम्हाला यातून उपलब्ध करणारे तर ती कशी होऊ शकेल